भाकरी पोळी वरणभात मसाले भात पुरी भाजी उपमा शिरा साबुगाणा खिचडी थालीपीठ पिठलं भाकरी पोहे कोथिंबीर झुणका आंबाडीची भाजी भरली वांगी मोदक पुरणपोळी कटाची आमटी मिसळ वा पाव कोल्हापुरी ता तांबडा रस्सा काळा मसाला भाजी उकडणीचे मोदक नारळाची चटणी खमंग कर्ड मालवणी करी भेळपुरी वडापाव पावभाजी कचोरी दडपे पोहे